हं हॅलो बोला हां बोला ना सर हां आम्ही सर बोलतो आपल्याला तुम्हाला सर फिरायला जायचं आहे का हां तर सर आमच्याकडं पुणेचे प्लॅनिंग आहे पुणेचं आहे नागपूरचं आहे आठ आठ डेजचं हां ते तुम्हाला दोन तीन टूर बघायला मिळेल पुणेचं पुणेचं पूर्ण एरिया फिरून तुम्हाला सांगण्यात येईल आम्हाला ते सर पूर्ण चार हजार आहे सर चार हजाराच्यामध्ये तुम्हाला एक टाइम जेवण मिळेल एक एक टाइम जेवण जे एक टे एक टाइम जेवण मिळेल और पूर्ण पुणे सर पूर्ण पुणे तुम्हाला फिरायला मिळेल आणि मुंबईसुद्धा पूणा मुंबई दोन चार हजार सर चार हजार हो सर चार हजारमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी पहायला मिळेल जेवण खावण सर्व गोष्टी मिळेल ते तीन दिवसाचा आहे तीन दिवसाचा आहे हां सर्व सर्व सर्व सर्व सर्व पा पाहणे असं आहे सर तुम्हाला खर्च म्हणजे तुम्ही या हो सर तुम्हाला खर्च वगैरे काही लागणार नाही तुम्हाला जर काही घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या पैशानी तुम्ही घेऊ शकता बाकी सर्व गोष्टी आम्हीच करणार चालेल का सर सुविधा सुविधा म्हणजे सर पाणी गणपत दगडूशेट गणपतीला न्यायचं तुम्हाला पूना हॉटेल वगैरे पाहण्यात आहे अँड तुम्हाला आणि पुन मुंबईलासुद्धा मुंबईला पूर्ण समुद्र समुद्र पाहण्यात पाहायला नेण्यात येईल तुम्हाला बीच एवढ्या सुविधा आहेत सर आमच्या तुम्हाला

ठीक आहे सर बाय ठीक आहे सर कॉल करून सांगतो